वरण भात वांग्याचं भरीत पालक मेथीची भाजी आळण तुरीचे आळण डाळीची आमटी पाटवडी कढी गोळे झुणका भाकर मूग डाळीच्या वड्या ज्वारीची भाकरी